हॅलो हां बोला हो मी वीणाच बोलते बोला बोला

हो हो हो हां हां आता बघा

हो हो मी सांगते सांगते सांगते मोदक बनवणार आहे का तर मोदकाला बघा तांदळाचं पीठ असेल ना घरामध्ये तुमच्या तांदळाचं पीठ घ्या आणि एक नारळ घ्या नारळ किसा आणि वेलची पंचवीस जणं पंचवीस असेल तर दो दोन नारळ घ्या आणि किसा नारळ आणि त्याच्यामध्ये तुम्ही वेलची साईडला काढून ठेवा आणि गूळ पहिलं तुम्ही वेलची दहापंधरा वी लागतील बस जास्त नाय पण तुम्ही काय करा खोबरं किसून झाल्याच्यानंतर कढई ठेवा कढईत थोडंसं तूप टाका ते खोबरेलं किस किस असतं ना ते तेच्यामध्ये टाकून ते हलवा असं आणि गूळ आहे ना गुळाचे खडे टाका म्हणजे कापून असं गूळ पहा अर्धा किलो अर्धा किलो मोदकाचं पीठ एक किलो आ म्हणजे पंचवीस जणांचं ना एक किलो बस होतं

एक किलोमध्ये भरपूर बनतील तुमचे तीसच्या वरतीपण जातील हां तर तुम्ही आता बघा तुम्हाला मी काय सांगते एक किलो तांदळाचं पीठ घ्या दोन नारळ घ्या दहापंधरा वेलची घ्या गूळ अर्धा किलोच्या आत आसपास घ्या अर्धा किलोच्या बस एवढं आता पहिलं तुम्ही खोबरे दोन किसून घ्या तेच्यामध्ये वेलची टाका वेलची टाकल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही गूळ टाका आणि ते कढईमध्ये सारण करून ठेवा असं हलवून सारण झालं तर एका थोडं टोपामध्ये गरम पाणी करा त्यात गरम पाणी केल्याच्यानंतर तुम्ही तांदूळचं पीठ त्याच्यात टाका एक दोन ग्लास आहे ना तीन ग्लास गरम पाणी करा त्याच्यामध्ये तो पीठ आहे ना तांदळाचं टाका आणि हलवून झाकण मारून ठेवा आणि मग एका परातीत ते काढा तुम्ही पीठ आणि मळून घ्या आणि मळल्याच्यानंतर तेलानी ते हातावर घेऊन असे नाहीतर साचा असतो तेचा त्या साच्यावर तुम्ही मोदक करू शकता असं मोदक करू शकता तुम्ही बस झालं एवढं काही नाही सारण एवढं साधं सोपं आहे नाय कळालं तर नंतर परत कॉल करा मला